मला माझा मोबाईल रिचार्ज करायचा आहे आणि माझं मोबाईलचं सिम एअरटेल आहे आणि मला जाणून घ्यायचं आहे की या पॅकमध्ये निश्चित वैधता वैधता कालावधीसाठी डेटा टॉकटाईम आणि एस एम एस मिळतात का तर आणि फक्त डेटासाठी जेणेकरून इंटरनेट वापरता येईल असा किती डेटा कितीपर्यंत डेटा भेटू शकतो एक जी बी दोन जी बी असं हे जाणून घ्यायचं आहे तसंच टॉक टाईम पॅक साठी फक्त कॉलिंगसाठीच किंवा व्हॉइस कॉलसाठी क कशा टाई कशा प्रकारचं उपलब्ध आहे सुविधा एअरटेलमध्ये आणि एस एम एस पॅ पॅकसाठीसुद्धा क कशा प्रकारचं आहे किती मॅसेजेस जाऊ शकते पूर्ण शंभर मॅसेज गेल्यानंतर मॅ शंभरच्या वेळेस मॅसेज नाही जाणार का हे सर्व जाणून घ्यायचं होतं आणि किती म्हणजे महिन्यासाठी आहे किंवा हप्त्यासाठी आहे वर्षासाठी आहे ते वर्षासाठी वैध असलेले रिचार्ज पॅक ज्यामुळं दर महिन्याला रिचार्ज करण्याची गरज नसते हे पण मिळणार का यामध्ये हे पण जाणून घ्यायचं आहे आणि हे डेटा क्यू डेटा टॉकटाईम वाढवण्यासाठी वापरले जातात काय हे पण माहीत करून घ्यायचं आहे जसं एअरटेलचं दोनशे पन्नास रुपयांचं प्लॅन अमर्यादित व्हॉईस कॉल दररोज टू जी बी डेटा शंभर एस एम एस आणि एअरटेल ॲपच्या मोफत प्रवेश देतो तसंच तसेच आणखी काय काय यामध्ये जास्त मिळणार एरटेलचा क त्याप यापेक्षा कमी होऊ शकतो का आणि किती दिवसांसाठी मला यादीत व्हॉइस कॉल आणि एस एम एस जास्त मिळणार का हे विचारायचं होतं आणि एक जी बी डेटा दररोज येणार का आणि बारानंतर तू खतम होतो आहे का हे सुुद्धा विचारायचं होतं आणि जर माझा जर डेटा संपला तर मी नव्याण्णव रुपयाचा प्लॅन जर टाकला तर तो किती दिवसासाठी येतो आणि वापरकर्त्यांसाठी त्याचा डेटा किती येते मला यादीच व्हॉईस कॉल करू शकतो का्य की आणि एस एम एस किती होऊ शकणार याबद्दल मला चर्चा करायची होती आणि ते माझ्या बजेटमध्ये बसणार काय विविध किमतीचे जे पॅक उपलब्ध असले उप उपलब्ध आहे आणि माझ्या बजेटनुसार मी जे प्लॅन घेणार महिन्याचं असो किंवा वर्षाचं असो ते मला परवडे परवडणार काय याबद्दल मला चर्चा करायची होती याबद्दल मला चर्चा करून माझ्यावाल्या मोबाईलमध्ये बॅलेन्स टाकायचं होतं आणि मग रिचार्जसाठी माझा नंबर आहे एट एट एट नाईन झिरो टू वन